हॅलो हां हां अय सावली गा रेस्टॉरण

तिथं सी फूड्समध्ये काय काय आहे अॅवेलेबल म्हणजे काय काय मिळू शकतं

असं होय ग्रेवी ग्रेवी जी आहे

थाळी या आपलं एक किती माणसं करेक्ट वन पर्सन असतं का असं काही जास्त एखादं येऊ शकतं त्याच्यामध्ये अच्छा आणि साधारण एक रेट कसा आहे इथला जर आत्ता आपण फ्रायमध्ये घेतलं तर सुरमई का बांगडा फ्राय का कसं आहे कसं आपलं

ओके आणि नाश्त्याला आपल्याला सुक्कट क भाकरी मिळेल मिळू शकते का

ओके ओके ओके आणि कोलंबीमध्ये आणखी किती प्रकारच्या डिश येतात

मग हे ऑर्डर देण्यासाठी अगोदार बोलायला लागेल का आपली तर लगेच एक मिळेल दहा पंधरा मिनटात

चालतं मग मग माझी ऑर्डर घ्या हं हां ते आपलं एक प्रान्स हे करा फ्राईड प्रान्स आणि एक मी काय म्हणतो हे आपलं ऑनलाईनला आहे का ते पेमेंट आहे कॅशमध्ये द्यायला लागेल ओके ओके चालेल चालेल चालेल तर थँक्यू